महेश रेस्टॉरंट मी नितेंद्र बोलतोय मी काल तुमच्या हॉटेलमधून चना मसाला मागवलेला आणि चार चपात्या मागवलेल्या ते डिलिव्हर तर झालं पण एकतर सगळ्यात आधी पहिली गोष्ट म्हणजे ते जेव्हा आलं तेव्हा ते जे प्लास्टिकचा डबा होता चना मसाला त्यातून सांडला होता त्यानंतर त्याचा एवढा उघडल्या उघडल्या असा ब म्हणजे बाहेर आलेला त्यानंतर उघडल्या उघडल्या एवढा घाण वास आला म्हणजे ते माहीत नाही कशामुळं क खराब झालं होतं खराब झालेलं टेष्ट पण करावंसं वाटलं नाही एवढा घाण वास येत होता तर असं सडलेलं जेवण तुम्ही पाठवता का एवढ्या वर्षापासून आम्ही तुमच्याकडून ऑर्डर देतो आहे आणि असं सडलेलं जेवण जर तुम्ही दिलं तर कसं राहील तुमचं हॉटेल चालेल का आता ही कम्प्लेंट मी जर केली तर तुमचं हॉटेल बंद होईल तर इथून पुढे मी एवढे दिव दिवसांपासून तुमच्याकडून मागवतो आहे तर मी आता सत तरी काही करत नाहीये पण इथून पुढे जर अश्याप्रकारचं जेवण जर तुम्ही डिलिव्हर केलं किंवा दुसऱ्या कोणाकडून मी ऐकलं तर मी नक्कीच कम्प्लेंट करेल